रोज सकाळी मी आणि माझी मैत्रीण चालायला जातो कोण सोबत चालायला असेल तर कंटाळा पण येत नाही आणि डिस्टन्स पण खूप कवर होतं जेव्हा मला शक्य असेल तेव्हा मी लिफ्ट न वापरता पायांचा वा उपयोग करते त्यामुळे माझे हृदयांचे ठोके वाढतात पाय बळकत होतात मी गाडी जरा लांब पार्क करते माझं लोकेशनपासून सो मी त्या वेळात जरा चालू शकते घरी रोज संध्याकाळी मी जम्पिंग जास्क करते स्व स्क्वॅवट्स करते दोऱ्या उड्या मारते या छोट्याछोट्या एक्सरसाईजमुळे मी रोजरोज फ्रेश राहते मला डांसची खूप आवड आहे तर मी रोज किंवा फ्री टाईममध्ये अर्धा एक तास डान्स करते ह्यामुळे मा माझं स्ट्रेस कमी होतो मी रोज डाईट मील चार्ट वापरते सो त्यामुळे मला अंदाज येतो की कोणती गोष्ट हेल्दी आहे कोणती गोष्ट किती प्रमाणात खायची आहे आणि कोणती गोष्ट चांगली आहे जिमला जायला टाईम नसतो म्हणून घरीच एक्सरसाईज करते मी